मी ऑनलाईन शूज ऑर्डर केला होता तो मला खूपच छान वाटला आणि त्याचे लेस आणि ती स्मूथ य योग्य वाटले आणि आणि ही छान वाटली